मी जे पडदे खरेदी केले होते ते खूप सुंदर आहेत आणि त्याचा कलर देखील खूप छान आहे त्याच्यावरील नक्षी तर अतिशय सुंदर आणि सुबक आहे माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना ते पडदे खूप आवडतात कारण त्याची जी डिझाईन आहे ती असे वाटते की एक नैसर्गिक चित्रच आपल्यासमोर आहे आहे जेव्हा मी त्यांना धुते तेव्हा त्याचा कलर मात्र जात नाही कपडा अगदी सॉफ्ट आणि मऊ आहे आणि त्यांना जास्त प्रेस करण्याची देखील गरज वाटत नाही जेव्हा आपल्याला वाटतं मनातून आपण त्या पडद्याकडे जे एकसारखं बघत राहावं तर तेव्हा मन अतिशय प्रसन्न व प्रफुल्लित होते